मी माझ्या आईकडे होती तेव्हा माझं घर हे कौले कौलाचं घर आणि मातीचं घर होतं त्या मातीच्या घरामध्ये आम्ही माझी आई मं माती मातीने घराला लिपत होती आणि त्या मातीवर सारवण म्हणून चुना मारत होती आणि कोरा घेत होती त्या घरी माझ्या घरी खाली स्टाईल किंवा फरशी नसल्या कारणास्तव माझी आई शेणाने रोज सारवण करत होती आणि शे शेण शेणामुळे आमच्या घरातील जितकी निगेटिव ऊर्जा आहे ती पूर्ण नष्ट होत होती आणि लग्नानंतर मी माझ्या हजबंडकडे आली तर तिथे स्लापचं घर होतं त्या स्लापच्या घरामध्ये स्टाईलपासून तर सर्व गोष्टींची सोय असल्या कारणास्तव मला नैसर्गिक नैसर्गिक गोष्टीचा यूज न करता रासायनिक गोष्टीचा यूज करावं लागत होतं जसं फरशी पुसण्यासाठी मला फिनाईल यूज करावं लागत होतं टॉयलेट साफ करण्यासाठी मला रासायनिक गोष्टीचा यूज करावं लागत होता आणि फरशी पुसण्यासाठी पासून तर घरात जे पण गोष्टी पुसण्या पर्यंत आहे तर मला रासायनिक गोष्टीचाच यूज करावं लागत होता आणि या स्लापचा घर असल्या कारणास्तव इथे दिवाळीला पेंट मारावं लागत होता आणि त्या पेंडचा वासामुळे वासामुळे तब्येत बिघडण्यापासून सगळ्या गोष्टी इथे होत होत्या